गोदावरी दूध डेअरीतून बोलत आहे का मी तुमची म्हणजे मी तुमच्या डेरीतून दररोज दूध खरेदी करते तर आज मी दूध खरेदी केलं होतं सकाळी पण ते खराब झालं आहे

ते मला ही नाही माहीत पण ते तुम्हाला तुम्ही बघा कारण की मी दररोज इथूनच दूध घेते या आ मागे कधी असं झालेलं नाही आहे पण असं पहिल्यांदा झालं आहे आणि आज आणि आता सध्या तर दुधाची क्वालिटी पण जरा म्हणजे पाणी वगैरे मिक्स केलेलं असतं दुधात असं तर क्वालिटी पण एवढी पण आता आम आम्ही सांगतो आहे ना का तसं झालं आहे पाणी पण मी आणि आ पाणी पण मिक्स असतं जास्त प्रमाणात आणि आज तर दूध खराब पण झालं आहे हो तापवलं होतं ना आणि आणि दूध खराब म्हणजे साय वगैरे पण नाही येत दुधावरती असं आम्ही खूप दिवसं म्हणजे डेली कस्टमर आहे तुमचे पण या आधी असं नव्हतं पण आता सध्या जरा जास्तच प्रमाणात दूध खराब वगैरे होतं आहे हा आणि या पुढे जरा काळजी घ्या दूध वगैरे खराब नाही झालं पाहिजे असं कारण की आमच्या घरात लहान मुलं वगैरे पण आहे सो त्याचा त्रास होतो त्यांना आणि पाण्यात दोन लिटर

हां या पुढे काळजी घ्या नाही तर मग मी दूध वगैरे खरेदी करणं बंद करावं लागेल मला हां हां मी टाकते तुम्हाला ॲड्रेस वगैरे हां ठीक यापुढे त्याची काळजी घ्या या पुढे काळजी घ्या नाही एवढंच होतं आणि म्हणजे या पुढे जरा जास्त काळजी घ्या कारण की उगाच आणि दूध खराब आले आलं आहे मग ते त्याच्या पैशांचं वगैरे काय पण मग जर या आधी पण दूध खराब व्हायचं आणि दूधात पाणी वगैरे मिक्स असायचं मग ती क्वालिटी चांगली नाही भेटली आम्हाला त्याचं पण हां हां ते आहे पण मग इथून पुढे जर असं कधी झालं तर आम्ही ह्या महिन्याचे बाकी पैसे पण नाही रिट देणार आणि दूध घेणं पण बंद करू आणि मी सध्या गाईचं दूध घेते तर मग तुम्ही फॉर अ चेंज मला गाईचं म्हशीचं दूध देऊन बघा जर तसं म्हणते जर चांगलं वाटलं तर मग हो म्हणजे मी ट्राय करते पहिले मग तुम्हाला सांगेन कोणतं कंटिन्यू ठेवायचं असं बरं आणि ह्या पुढे असं होणार नाही याची काळजी घ्या इट्स ओके थँक्यू